अरे हो नक्कीच मला लिहायला प्रचंड आवडतं काहीही वि विषय दिला तरी पण मी नक्कीच लिहून काढेल कारण लिखाण म्हणजे काय वि आपलं विचार मांडायचं किंवा आपल्या ज्या कल्पना आहेत तर त्या शेअर करायच्या स्वतःला स्वतःच्या भावना स्वतःचे विचार आणि मत जर व्यक्त करायचे असेल तर हा एक भन्नाट प्रकार आहे कारण काही वेळा लिहिता लिहिताना विचारांच्या नवनवीन गल्ल्या सापडतात आणि त्यातून काहीतरी मजेदार आणि विचार प्रवर्तक किंवा असं इंटरेस्टिंग असं काहीतरी तयार होतं मला ट्रॅव्हल आणि ॲडवेंचरवर लिहायला खूप आवडतं कारण मला फिरायला खूप आवडतं नवीन जी ठिकाणं आहे तिथली लोक तिथली वेगवेगळी संस्कृती आणि खासकरून तिथले जे किस्से आहेत या सगळ्यांच् ह्या सगळ्या ज्या आहेत ते लिहायला मला खूप मस्त वाटतं एखाद्या ठिकाणाचा जो अनुभव आहे तो वाचणाऱ्याला असा वाटावा की तो देखील त्या ठिकाणी फिरतो आहे आणि फिरतीचे जे किस्से ते लिहिणं म्हणजे मजा आणि आठवणी हे दोन्ही मिळवणं आहे तसंच लिहिण्याने काय होतं की जे जिंदगी आणि जे जे ताणतणाव आहे तर तो थोडासा कमी होतो कारण आपण सगळे जो आयुष्यात रोज काही ना काही कशान कशानावरून स्ट्रेस घेत असतो त्यावर हलकफुलकं कधी कधी हसत खेळत तर कधी कधी थोडंसं गंभीर लिहायला आवडतं कसं आहे ना की कधी कधी साधं वाक्य वाचून देखील आपला दिवस हलकासा होतो आणि तसंच काहीतरी लिहून लोकांना रिलॅक्स करायला मला नक्कीच आवडेल फूड रेसिपीजबद्दल देखील मला थोडंसं लिहायला आवडतं कारण खाणं हा तर माझा जीव की प्राण आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस ट्राय करायला आवडतं आणि त्यावर लिहायला देखील आवडतं फक्त रेस रेसिपीस नाही तर त्या माग पदार्थामागील जी छोटी मोठी कथा असते त्याच्या त्या पदार्थाशी जुळवलेल्या ज्या आठवणी असतात तर ते लिहिणं मला फार आवडतं तोंडाला पाणी सुटण्याचा जो अनुभव तो अनुभव असतो तसंच काही पॉझिटिव्ह गोष्टी काही ज्या दुसऱ्यांना मोटिवेट करतील प्रेरणादायी गोष्टी लिहायला देखील मला आवडतं आणि त्या आव आवडेल कारण त्याच्यामध्ये काय असतं की आपल्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा त्यांचे जे अनुभव असतात तर किंवा एखाद्या व्यक्तीचा जो संघर्ष असतो तो सांगून एखाद दुसऱ्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिलं ना तर त्यासाटकं सारखं भारी काहीच नसतं सोडून दे त्यापेक्षा करून बघ असं काहीतरी लिहायला आवडतं नवीन टेक्नॉलॉजीज आहेत मोबाईल्स ॲप्स आहेत किंवा एखादं गॅजेट हातात आलं की त्यावर लिहायची उत्सुकता असते काही नव्या गोष्टी येत आहेत त्याचा वापर कसा करायचा यावर साध्या भाषेत लिहायला आवडतं शेवटी काय विषय काही असो फक्त लिहिण्याची मजा असली तर ते कुणालाही वाचून थोडासा आनंद प्रेरणा किंवा विचार मिळाला की सगळं छान वाटतं